हॅलो हां साधना ट्रॅव्हल्स ऑफिस आहे का मला हां मला गुजरात टूरला जायचं आहे तर आठ दहा दिवसांसाठी जायचं आहे तर तिथे मला आम्हाला फेब्रुवारीमध्ये जायचं आहे

बरं बरं बरं बरं हां हां हां तर मग तुम्ही मानं नाही मला त्याबद्दल सगळी माहिती तुम्हीच सांगा आणि म्हणजे त्याची आपल्याला तिकिटं वगैरे उपलब्ध होतील ना तिथे राहण्याच्या साठी सगळी सोय होईल ना ते सगळं तर ते आम्ही दहा जणं आहोत हां हां हो हो हो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

परत यायचं ओके ओके हां हां हां बरं बरं गिरनार नको मग अहमदाबाद आपल्याला बघता ईल गिरनारला चढायला हां हो पाच हजार पायऱ्या चढाव्याच लागतात ऐकलं आहे ते हो हो हो हो हो हो ते चालेल गीरचं चालेल नंतर आपल्याला जग ह्याला जाता ईल ना द्वारका हां हो बेट द्वारका आणि हो हो हो हां हो हो हो हां मग चालेल हां हां हां हां दोन हो खरं आहे हां आधी कळवावं लागेल ते हां हां हां हां हो त्याच्यात दाखवलं होतं बरोबर सगळ्यांना खरं आहे खरं आहे हां आम्ही आता सगळे एकत्र बसून चर्चा करतो की आपण काय काय बघूया तुम्ही सांगितलेले मुद्दे मी सांगते गाव सोमनाथ हो हो हां हां हां हां बरं बरं हां हां चालेल हो चालेल चाल हां मी करते मग फोन तुम्हाला परत हां अच्छा